जेव्हा एखादा पदार्थ आपण पहिल्यांदा बनवायला घेतो त्यावेळी आपल्याला त्याचं प्रमाण माहिती नसतं त्याचबरो तो कितपत शिजवावा हे देखील माहिती नसतंं मग अशा वेळी जवळच्या मित्रांकडून किंवा त्याही इ पाककला केलेली ज्या व्यक्तींनी आहे उदाहरणार्थ आई असेल आजी असेल घरातली मोठी मंडळी असतील त्यांचा सल्ला घेतला जातो यूटूबवरुन बघितलं जातं फेसबुकवरुन बघितलं जातं वेगवेगळ्या मीडियावरुन वेगवेगळ्या रेसिपीज बघून देखील त्या बनवता येतात